मी कबीर सोनवणे माझे जीव माझं जीवन जे आहे ते शाळेपासून सुरुवात झाली आहे माझ्या जीवनाला आणि शाळेपासून पहिली ते दहावीपर्यंत माझे जे शाळेचे जीवन आहे ते खूप मजे मजेत गेलं आणि त्यासारखं जीवन माझ्या मित्रांसोबत गेलं किंवा माझ्या शिक्षकांसोबत गेलं ते जे जीवन आहे ते मला माझ्या आयुष्यामध्ये कध्धीच कध्धीच वापीस मिळणार नाही आणि मला ते असं हवंसं वाटतं कारण की लहानपणी हे जीवन जसं गेलं हे पुढे कधीच मिळणार नाही याची अं याची सर्वांनाच हे सर्वांनाच माहिती असतं आणि ते मी जीवन खूप जगलेलं आहे पहिली ते दहावीपर्यंत सर्व खेळ मी खेळलेले आहेत सर्व मस्ती मी केलेल्या आहे सर्व विषयांमध्ये मी पहिला आलेलो आहे सर्व गोष्टी मी केलेले आहेत शाळेच्या वेळेस आणि अ त्या गोष्टी करताना माझं तेव्हा मला एक भीती होती ती भीती पण आता या आता या या आयुष्यात भीती पण अशी आठवून मला त्या भीती जी कराय करायचो मी त्याच्यावरून मला हसायला येतं की मी कोणत्या गोष्टीला घाबरायचो कोणत्या गोष्टीला घाबरायचो नाही ज्या गोष्टीला घाबरायचं होतं त्या गोष्टीला घाबरत नव्हतो आणि जी गोष्ट करायची होती ती केली पाहिजे या गोष्टीला आता मी आता थोडंसं खंत येती मला पण जे काही असू दे मी जे काही केलं किंवा जे काही केलं नाही त्या गोष्टीमध्ये आता मी समाधानी आहे कारण की माझे जे शाळेचं आयुष्य होतं किंवा लहानपणीच आयुष्य होतं आणि जे आता माझं आयुष्य चाललेलं आहे ते माझ्या आयुष्याला मी माझ्या आयुष्याला खूप समाधानी आहे आणि मला माझं आयुष्य हे खूप मोलाचं आहे आणि मी माझं आयुष्य हे पुढी आधीपासून जगत आलेलो आहे ते आणि पुढे पण जगणार याची मी मला या याचा मी प्रयत्न करेल आनि याचा याला या यातून प्रयत्न करेल आणि याला मी सुधारण्याचा जेवढं पण मला सुधरण्याचा सुधरण्याचा हे मिळेल म्हणजे मोका मिळेल मी सुधारण्यास मदत करे मदत करेल माझी